अगोदरच्या काळात जे आहे ते विहिरीतून पाणी काढताना सर्वजण बकेटने पाणी काढायचे आणि आत्ताच्या काळात जे आहे ते इलेक्ट्रिक मोटरने पाणी काढत आहे यांच्यामध्ये कसं आपल्याला सोपं जाते आणि आपला वेळही वाचतो तर इलेक्ट्रिक मोटर हे चांगल्या प्रकारे आपल्या उपयोगात येऊ शकते